हॅलो मी गेल्या आठवड्यामध्ये बड्डेचं आपलं फोटोशूट झालं होतं आणि अल्बम प्रिंटिंगसाठी तुमच्याकडे दिलं होतं पण तुम्ही आता इतके सात आठ दिवस झाले तरी अजून दिलेला नाही आहेत अल्बम प्रिंट करून हो हो मी बोलते आहे नेहा हो हो हो गेल्या आठवड्यात झालं होतं पण तुम्ही तर मला त्या दिवशी सांगितलं होतं की आपलं दोन तीन दिवसात होऊन जाईल मग अजून एवढा वेळ काय आहे पण मग तुम्ही एकटेच आहात का काम करणारे बाकी तुमचे कोण असिस्टंट वगैरे नाही आहेत का तुम्हाला हेल्प करणारे किंवा असं काही तुम्हाला लवकरात लवकर पण मग मला त्याच्यामध्ये थोडे जर आणखीन चेंजेस पाहिजे असतील एडिटिंगमध्ये तर तुम्ही मला त्या करून द्याल का म तुम्ही एक काम करा तुम्ही मला तुम्हाला केव्हा वेळ ॲवेलेबल आहे ते मला सांगा मी तुमच्या स्टुडिओमध्ये येईन आणि मी स्वतः पर्सनली चेक करून घेईन की तुम्ही कसं काय केलेलं आहे ते आणि मला त्याच्यामध्ये चेंजेस हवे असेल तर मी ते तसं सांगेन तुम्हाला मग त्यासाठी हो पेमेंटसुद्धा झालेलं आहे आधीच करून आमचं हो ऑनलाईन पेमेंट केलं होतं तर मग केव्हा येऊ मग मी तुमच्या इथे साधारण मला टायमिंग सांगून ठेवाल का की येण्याआधी परत कॉल करावा लागेल मी खालच्या आळीत राहते

पण नक्की देणार ना आम्हाला बाकीच्यांनी सांगितलं त्यामुळे आम्ही तुमच्याकडे दिलं हो फोटोशूटची ऑर्डर आणि तुम्ही असा लेट करता मला मान्य आहे की तुमचे काही पर्सनल प्रॉब्लेम असतील पण म्हणजे असं बरोबर पण नाही ना दिसत हो चालेल चालेल चालेल चालेल करा लवकरात लवकर